हा सर जया बोलत आहे तुम्हाला वेळ आहे का नमस्कार सर सर थोडी मदत पाहिजे होती हो मला सर मला आहे ना फॅशन डिझायनिंग कोर्स करायचा आहे तर त्या संदर्भात थोडंसं तुमचं गायडन्स हवा आहे म्हणजे भविष्यामध्ये जर मी या फील्डकडे वळली तर इथून मला कुठे इन्कम सोर्स वगैरे चांगला मिळू शकतो का आहे का चांगला काही स्कोप वगैरे आहे का

नक्कीच सर सर मग इथे जर मला इथे मला पण तेच

खूप खूप धन्यवाद सर हो सर खूप खूप धन्यवाद सर तुम्ही मला वेळ दिला आणि तुमचं मार्गदर्शन मला खूप नक्कीच सर नक्कीच सर ठीक आहे सर धन्यवाद सर हां थँक्यू सर थँक्यू